माझा आवडता खेळाडू म्हणजे रोहित शर्मा जो क्रिकेट खेळतो क्रिकेटचा फॅनबेस मोठा असल्यामुळे त्याचे फॅन म्हणजे ते त्याच्या काही आता सध्या तर त्यानं इंडियासाठी वर्ल्डकप जिंकला आहे त्याच्यामुळे त्याचं फॅनबेस सध्या वाढला आहे त्याच्यामुळे तो माझा आवडता खेळाडू आहे तो आणि सध्या आणि तो आय पी एलच्या आय पी एल म्हणजे इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई मुंबई इंडियन्सच्या टीमकडून खेळतो त्यामुळे त्या ती टीम माझी फेमस आहे त्याच्या कर्णधार म्हणून रोहित शर्मा रोहित शर्मा आहे त्यानंतर त्याचा एक आवडता शॉट म्हणजे पुल शॉट आहे त्याचा आवडता म्हणजे सगळ्यांना भाव असा करणारा तो शाळेत हा तो शॉट आहे त्याच्यानंतर भेटला तर त्या शॉटबद्दल काही विचार नाही म्हणजे त्या तो मला भेटला तर त्याबद्दल त्याला त्या पुल शॉटबद्दल काही इन्फॉर्मेशन मला घेता येईल ती घ्या घेऊ शकतो त्याच्यामुळे ऑटोग्राफ घेऊ शकतो त्याच्यातले काही गुण म्हणजे त्याचे पुल शॉट मारतो तो एक गुण आणि कॅप्टन्सीचा गुण आणि बाकीचे म्हणजे जे आपल्या टीमला वर्क करायला हे मदत करू शकतं ते गुण त्याचे मग मी घेऊ शकतो